महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमुख जर बाजारपेठा आहेत जसे की कृषी उत्पन्न बाजार समिती आहे किंवा मग जिल्हा किंवा मग तालुका स्तरावर बाजारपेठा किंवा मग एक एक दिवशी बाजार भरला जातो व महाराष्ट्रामदे प्रमुख जर कुठं बाजार समित्या आहेत त्या म्हणजे पुणे नाशिक औरंगाबाद धुळे कोल्हापूर मुंबई या ठिकाणी होलसेल प्रमाणात व्यापार केला जातो या बाजारपेठ्या खूप प्रचलित आहेत खूप बाहेर बाहेर जिल्ह्यामधून बाजारपेठामध्ये उत्पादने नेली जातात साधारणतः फळभाज्या असो किंवा मग धान्य इतर उत्पादने कोणती कृषीविषयक उत्पादने असो ते या ठिकाणी बाजारपेठ्यामध्ये घेव नेली जातात व काही प्रमाणात तालुक्याच्या ठिकाणी पण मोठी बाजारपेठ भरवली जाते ग्रामीण गावातील लोक साधारणतः तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीच व्यापार करत असतात मोठ्या प्रमाणात दूर जाऊन विक्री करत नाहीत काहीच शेतकरी वगैरे असतात जे मोठ्या मोठ्या बाजारपेठेला भेटी देत असतात